खरं सांगायचं झालं तर काही पाककृती मी जशीच्या तशीही करते म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर केक आईस्क्रीम किंवा काजूकतली अशासारखे पदार्थ मी जसे सांगितलेत तसंच करत असते किंवा असंही होतं की पहिल्यांदा करताना जसेच्या तसं करते पण जसा जसा तो पदार्थ मला यायला लागतो तसा तसा मी त्यात हवा तसा बदल करते असंही होतं की मी जर माझ्या सासूबाईंसाठी एखादी भाजी करणार असेन तर ती त्यांच्या वयानुसार त्यांना कसं पचेल असा विचार करून बदल करत असते कारण त्यांना फार तिखट तेलकट चालणार नाही पचणार नाही याचा विचार मला करावा लागतो पण हाच पदार्थ घरातल्या इतर व्यक्तींसाठी करायचा तर मग मला माझ्या तरुण मुलांसाठी थोडासा झणझणीत चविष्ट करावा लागतो आणि मग थोडाफार बदल करावा लागतो आमच्या घरात असंही आहे की सांबार करताना मला एकच सांबाराचे चार प्रकार करावे लागतात म्हणजे माझे सासू सासरे कांदा लसूण खात नाहीत मग त्यांच्यासाठी कांदा लसूण न घालता सांबार करते माझ्या दिरांना टॅमॅटो आवडत नाही त्यामुळे मग मी टॅमॅटो न घालता सांबार करते माझ्या घरी असणाऱ्या माझ्या भाचीला आणि भाच्याला कांदा लसूण टामॅटो चालतो पण जास्त तिखट चालत नाही आणि मग सर्वात शेवटी माझ्या मिस्टरांना आणि मला हे सर्व घालून सांबार तयार करावं लागतं आणि मग हे सर्व बदल मला करावे लागतात तसंच काही वेळा श्रावण महिन्यात मला कांदा लसूण नसलेला नसलेल्या भाज्या कराव्या लागतात पण त्या चविष्ट असायला हव्यात मग त्यासाठी भाजून खोबरं धन्याजिऱ्याची पूड असं काही काही घालावं लागतं म्हणजेच फक्त चवीच्या आधारे नाही तर सणांनुसारसुद्धा मला काही बदल करावे लागतात मधूमेह असणाऱ्या माझ्या सासऱ्यांसाठी मला साखर न घालता चहा द्यावा लागतो पण त्यांना शिरा मात्र खायचा असतो अशा वेळी गूळ चालेल असं सांगून ते मला साखरेऐवजी गूळ घालायला सांगतात आमच्या घरी सुरवातीला गणपतीला तळून मोदक केले जायचे आता जसं पाककृतीत सांगितलं आहे तसे मी करत असे मात्र काही दिवसानंतर मी उकडीचे तांदूळाचे मोदक करायला सुरवात केली आणि आता मी माझ्या पद्धतीने हे सर्व करते ना की पाककृतीत जसं सांगितलं आहे तसं करून अजिबात करत नाही कारण मी त्यात मोठे मोठे बदल करत गेले मला हळूहळू ते जमायला लागलं आहे तसंच माझे सासू सासरे वृद्ध आहेत मग त्यांना अनेक पदार्थ पचत नाहीत त्यामुळे मग भाजून घेऊन अनेक वेळा मी भात करते जो पचायला हलका होईल मग मुगाच्या डाळीचा डोसा बनवते अर्थात माझ्या पद्धतीने कारण मग तो पचायला हलका असावा असं मलाही वाटतं मग इथेही मी म्हणजे पाककृतीत न सांगितल्याप्रमाणे करत असते पाककृतीत भाजायला काही सांगितलेलं नव्हतं पण तरी मी तो बदल केलेला आहे आता सुरवातीला सांगितल्याप्रमाणे केक आईस्क्रीम सांगितलं आहे म्हणजे पाककृतीत सांगितलं आहे तसंच करते कारण त्यांचं प्रमाण योग्य असतं मात्र त्यातही मी साखरेचं प्रमाण मी माझ्या अंदाजाप्रमाणे घेते कारण काही पदार्थ त्यांचे फारच गोड होतात आणि आमच्या घरी की नाही थोडंसं कमी गोड लागतं बरं का